मी एकदा कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या अंबा देवीचे दर्शन करण्यासाठी गेलो तिथेच माझ्या मित्राने म्हटले की इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तू संग्रालयसुद्धा उपलब्ध आहे आपण तिथे जाऊन त्या संग्रालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी थोडंसं ज्ञान प्राप्त करायला पाहिजे आम्ही तिथे गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू संग्रालयामध्ये त्यांचे त्यांच्या काळातील त्यांच्या आजोबा पणजोबाच्या काळातील वस्तू संग्रहालय तलवारी कट्यारी आणि असंख्य प्रकारचे शस्त्र अस्त्र मग त्या प्रकारात त्या त्या काळातील त्यांचे राहान सहान त्यांचे कपडे व त्यांची वंशावळी आम्हाला पाहायला मिळाली व मी स्वतःला खूप धन्य मानेल की मला ते ठिकाण पाहायला मिळाले व तिथे जाऊन मी सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला की त्या काळी किती वजनदार तलवारी कट्यारी दांडपट्टा ते चालवायचे व शत्रूवर वार करायचे किती श शारीरिक मेहनत व किती पुरुषार्थ त्यांच्यामधे होता हे खरंच अद्वितीय असे मी मानतो